आमच्या भागातील धार्मिक प्रथांशी निगडीत असणारे व्यवसाय भरपूर आहेत जसे की फुलांचा व्यवसाय हार बनवण्यासाठी फुलांचा वापर केला जातो त्यानंतर फळांचा व्यवसाय देवाला नैवेद्य लावण्यासाठी किंवा देवाला चढवण्यासाठी फळांचा जसं की केळी आंबे सफरचंद इत्यादी फळांचा नैवेद्य दिला जातो त्या व्यतिरिक्त दिवाळी वगैरे दिवाळीला जर पहायचं म्हटलं तर दिवे तेल त्यानंतर वाती विविध प्रकारचे रंगरंगीत रांगोळ्या त्यानंतर फटाके इत्यादींचापण त्यामध्ये समावेश होतो होळी जेव्हा होळी येते होळीच्या वेळेस लाकडांची विक्री होते गौरींची विक्री होते त्यानंतर खोबऱ्याचे हार साखरेचे हार त्यानंतर रंगपंचमीला तर रंग जसे की वेग वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतात कोरडे रंग ओले रंग त्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी पिचकारी वगैरे इत्यादी या होळी रंगपंचमीच्या वेळेस वापर केला जातो त्यानंतर गुढीपाडवा येतो गुढीपाडव्याला साडी त्यानंतर तांब्याचे तांबे त्यानंतर लाकड बांबूची लाकडी लाकूड इत्यादींचा उपयोग होतो असेच म्हणजे हिंदू धर्मातील प्रत्येक सणामध्ये काही ना काहीतरी वापर होत असतो जेणेकरून इथे गोरगरिबांनासुद्धा पैसे कमवण्याचा एक संधी मिळत असते त्यामार्फत पैशाचा मोठा उलाढालपण इथे होत असतं